शाळेत मी पेंटिंगमध्ये शिकलं घर बनवणं डोरेमॉन बनवणं वेगवेगळे प्राणी बनवणं स्कूल्स बनवणं मी शाळेमंदी आपली स्कूल बनवली आहे माझ्या पेंटिंगमध्ये ते मला माझे सरनी शिकवला होता माझे सर खूप खूपच चांगले ड्रॉईंग बनवत होते त्यांनी सर्वांना किंवा मला पण खूप चांगली पेंटिंग बनवणं शिकवलं ती स्केचपेननी पण बनवत होते आणि पेन्सिलनी पण बनवत होते ड्रॉईंग खूप मस्त काढत होते त्या त्यांच्यामुळेच मी आज ड्रॉईंग काढतेय ड्रॉईंग करत आहे आणि खूप मस्त पेंटिंग करत आहे मी स्केश पण बनवू शकते त्यांच्यामुळेच मी जे आज शिकली आहे ते त्यांच्यामुळे शिकली आहे स्केच बनवणं ड्रॉईंग बनवणं खूप काही शिकली आहे मी लोकांचे स्केच बनवू शकते आणि घर बनवणं रस्ते बनवणं नदी बनवणं पर्वत बनवणं लोकांचं घर बनवणं वेगवेगळ्या शाळा बनवणं जसं मी समोर पाहते तसंच मी माझ्या ड्रॉईंगमध्ये काढते ते मी त्यांच्याचमुळे शिकली आहे